माझ्या घरी सगळ्यांना वाचनाची खूप आवड असल्यामुळे मलाही थोडंफार वाचनाची आवड निर्माण झाली लहानपणी मी मासिकसारखं मासिकं म्हणजे चंपक बालमित्र असं अशी वाचलेत पुस्तकात बघायचं झालं तर बोक्या सादंडे गोट्या अशा नावाची लहान मुलांची पुस्तके मी फार वाचायची इंग्लिशमध्ये फेमस फायू सिक्रेट सेवन ही पुस्तकंही मी वाचलेली आहेत ग्रंथालय मी शाळेत असताना आणि कॉलेजमदे असतानाच जास्त करून गेले होते ग्रंथालयात कारण नंतर नंतर मी ईबुक्सच वाचायला लागले त्यामुळे आणि ओळखीतून पुस्तके ओळखीचेंच्याकडून पुस्तकं घेऊन वाचणं जास्त सोयीस्कर पडायचं कारण ग्रंथालय म्हंटलं की ते पिरियड मर्यादित असतो की सात दिवसात परत द्यायचं किंवा रिन्यू करायचं आणि घराजवळ कधी किंवा मी जिथेही राहिले त्या ति तिथल्या जवळपास नसल्यामुळे आणि माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मी माझं ग्रंथालयाला भेट देणं फारसं होत नाई पण आत्तापर्यंत मी वाचलेली पुस्तकं म्हणजे महाभारत एक कथारूपी महाभारत वाचले मृत्युंजे माझं पुस्तक सुरू आहे वाचायचं आणि कल्प ग्रंथालयाची कल्पना म्हणायला गेलं तर असं मला फार मोठं काही नकोय पण घरातली माझ्याकुलीतले एक छोटासा भि म्हणजे एक साईडचा भिंतीचा कंपार्टमेंट असं मी शेल्फ असावा त्याच्यात मोजकीच पुस्तकं असावीत पन ती अशी असावीत की जी पुन्हा पुन्हा वाचली वाचली गेली पाहिजेत किंवा वाचाविषयी वाटली पाहिजे असं असावं तिथे एक छोटंसं टेबल खुर्ची आणि वही आणि पेन असलं पाहिजे की जेणेकरून काही छोटंसं काही आवडलं पुस्तकातलं एखादं लेख आवडला किंवा एखादं वाक्य आवडलं तर ते लिहून काढता आलं पाहिजे इतकंच